नाही मी कोणतंच वाद्य वाजवत नाही पण मला पेटी किंवा कीबोर्ड ह्या वाद्याविषयी प्रचंड आकर्षण आहे कारण का एखादं गाण्याचे धुन किंवा चाल त्या वाद्यामधून वाजवणं आणि त्याचा जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे तसा मी थोडा थोडा तबला वाजवतो त्यामुळे मला तालाचं पण ज्ञान आहे ज्याचा उपयोग मला गाताना होतो